मला बरेचसे खाद्यपदार्थ खायला आवडते ते म्हणजे रोडवरील पाणीपुरी रोडवरील पाणीपुरी मला खूप खायला आवडते आणि ती बाहेरच खायला आवडते घरी बनवून किंवा घरी आणून खाया खाण्यात एवढी मजा नाही जेवढी ती रस्त्यावरील टपरीवरील पाणीपुरी खाण्यात मजा आहे मला बरेचसे खाद्यपदार्थ आवडते त्यातील एक म्हणजे पानीपुरी आणि आणनखी एक मला आवडणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी आणि काजूकतली आमरस प हा प्रकार मला पृथ्वीवरील अमृत वाटतो जगात अशी कोणतीच व्यक्ती नसेल जिला आमरस आवडत नाही लहानपणी घरचे आंबे आ असल्यामो असल्याकारणाने अगदी सगळे कपडे नाक तोंड भरेपर्यंत मी आंबा खात असे त्या दिवसात नो जेवण न करणे जेवण न करता नुसतं आंबेच खात राहणे हेही एक जेवणच मानल्या जायचं जेवण हा प्रकार माहीतच नव्हता नुसतं आंबे खातच बसणे हेच जेवण होतं आई सकाळी आंब्याची आढी उघडायची आणि त्यातील थोडेसे लागलेले ख खराब आंबे एक मोठा घमेलं भरून निघायचे म्हणजे साधारणत चाळीस ते पन्नास आंबे रोजचे खराब निघायचे मग वडील कैरी कापण्याची विळा घेऊन बसायचे व त्यातील चांगलाचांगला भाग आम्हाला कापून द्यायचे व त्यातच आम्हा आम्हा सगळ्या भावंडांचे पोट भरायचे ए एकदा माझी आई अक्षय तृतीयेच्या माहेरी होती त्यामुळे पुरणाच्या पोळी घरामध्ये होणार नव्हती पण माझ्या वडिलांनी आमरस पुरी भजी बटाट्याची भाजी चटणी कोशिंबीर पुऱ्या इतका ताट भरून मेनू केला की त्यातही त्यातच आम्ही एकदम तृप्त झालो त्या दिवशी आई घरात नाही याची काही कमतरता वाटली नाही आमरस पुरी तसेच श्रीखंड पुरीसुद्धा मला फार आवडते त्यानंतर काजूकतली काजूकतली मला फ फार आवडते काजूकतलीमध्ये काजूकतली ही घरीही बनू शकतो काजू मस्त मिक्सरमधून का बारीक कुटून घ्यायचे त्यानंतर ते थोडेसे तुपामध्ये भाजा त्याचा जो मिक्सरमधून काढलेला जो कूट असतो तो तुपामध्ये भाजायचा आणि त्यामध्ये थोडंसं साखरेचा साखर टाकून ते थोडंसा कमी आचेवर शिजू द्यायचा आणि त्याच्यानंतर एका ताटाला तूप लावून ते ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्या वड्या पाडायच्या आणि ती खायची ती विकत आणलेली पाणीपुरी सॉरी विकत आणलेली काजूकतली सेम तशीच आपण घरी बनवू शकतो त्यामुळे मला काजूकतली पाणीपुरी आणि आमरस पुरी खायला खूप आवडते आणि ह्याच माझ्या आवडते प्रकार आहे